आजच्या काळामधे विजेचा आपल्या जीवनावरती बराच काही परिणाम आपल्याला दिसून येतो आहे आपले जे जीवन आहे ते बऱ्याच प्रमाणामध्ये विजेवरती आहे अवलंबून विजेचा आपला बराच काही भाग आहे कारण की जर आपल्याकडे लाइट नसेल तर आपल्याला प्रकाश मिळत नाही त्याच्यानंतर आपल्याला अंधारामध्ये जगावं लागेल अशा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बऱ्याच साऱ्या गोष्टी ह्या वीज आल्यामुळे दूर झालेल्या आहेत विजेचा आपल्या जीवनामधे बराच मोठा भाग आहे पंखा चालतो आहे आपल्याला हवा मिळते आहे आपल्याला पाहिजे त्या वेळी आपण लाइट लावू शकतोत प्रकाश प्रकाशामध्ये राहू शकतोत आणि कुठलंही काम करताना आपल्याला विजेचा बराच उपयोग होतो आहे मिक्सरमध्ये काही बारीक करायचं असेल तर विजेचा वापर होतो त्यानंतर पाणी भरायचं असेल बोरवेलवरती किंवा मशीन लावायची असेल तर विजेचा वापर केला जातो आहे त्यानंतर आपल्याला हवा हवी असेल तर त्याच्यासाठीसुद्धा विजेचा वापर केला जातो म्हणजे विजेनुसारच विजेचा आपल्या जीवनामधे खूप काही मोलाचं स्थान आहे वीज जर नसेल तर आपल्या जीवनामध्ये खूप काही गोष्टी आपण अपुऱ्या रा असतात असं वाटते आहे कारण की वीज विजेमुळे ज्या ज्या गोष्टी साध्य होतात त्या साध्य होऊ शकणार नाही सर्वांना त्रास होईल जर वीज गेली तर आणि वीज जर खंडित झाली किंवा वीज नाही आली ज्या दिवशी तर त्या दिवशी लोकांना बराच परिणाम होतो आहे त्यांच्या आयुष्यामधे कारण की त्यांना फोन चार्ज करता येत नाही प्रकाशामधे त्यांना राहता येत नाही हॉस्पिटलमधे जर त्यांना काही ऑपरेशन करायचे असेल तर तेसुद्धा करता येणार नाहीत कारण की लाइट असेल वीज जर असेल तर ते ते ब प्रत्यक्षपणे बघून निरीक्षण करून ते सगळ्या गोष्टी करू शकतात आणि जर वीज खंडित झाली किंवा काही वेळासाठी गेली तर काही लोकांकडे विजेचे काही उपकरणं आहेत इन्व्हर्टर आहेत ज्याच्यावरती ते थोड्या वेळपर्यंत प्रकाशामधे राहू शकतात आणि थोड्या प्रमाणामधे राहून ते इन्व्हर्टरद्वारे प्रकाश निर्माण करून त्याचा ते उपयोग करू शकतात तर अशा प्रकारे पण प्र इन्व्हर्टर हे सगळ्या लोकांकडे नसते सर्वसाधारण लोकांकडे नसतात हे फक्त काही लोका मोजक्याच लोकांकडे इन्व्हर्टर असते परंतु सर्वसाधारण लोकांची खूप हानी होते जर वीज नसेल तर तर विजेचा आपल्या जीवनामधे खूप अत्यंत मोलाचं काम आहे मोलाचं स्थान आहे वीज ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे